हॅलो समीक्षा हॅलो हां तर आपल्या विद्यापीठात उद्या वार्षिक उत्सव आहे तर त्या वार्षिक उत्सवात तू काय घालणार आहेस

नऊवारीच थीम ठेवली आहे पण माझ्याकडे नऊवारी नाही आहे मग

हां हां हां चालेल

चालेल मं नऊवारीसोबत आपल्याला काय म्हणजे अवशज आहे का दागिने वगैरे घालायला

मग हां चालेल मग ते दागिन्यामध्ये काय काय घेणार तू तुझ्याकडे आहे ते काय काय काय आहे ते सांग ना मला हार वगैरे मग तेच्यात आपण काय काय घेणार हार नथ आणि बांगड्या ना हारचंच हे सेट घेऊया आणि

हो हो हो

चालेल आणि आणि अजून सॅ चप्पल वगैरे घ्यायची आहे का त्यावर नवीन हां हां हां

हां हां हां हो आणि मला एकसुद्धा माहिती आहे प्रभादेवीलासुद्धा चांगल्या ज्वेलरीज मिळतात मुलींच्या स्त्रियांच्या हां तर तिथूनही आपण एकदा बघून येऊ या

हां तिकडच्या मार्केट हां हां चालेल

उद्या सकाळी नऊला हां चालेल हो हो

तू कर अरेंज तू करशील का ॲरेंज कारण माझ्या इथे नाही मिळत आहे नऊवारी

हो हो चालेल